घोडा हे एक जबरदस्त धावणारा प्राणी आहे घोडा घोड्यासाठी सर्वात महत्त्वाचा त्याची लगाम आहे प्रत्येक स्वाराला हे घोड्याला लगाम हे सर्व त्याला माहीतच असलं पाहिजे आलंच पाहिजे आणि घोड्याचं पूर्ण खेळ कंट्रोल ते करायचं पूर्ण लगामावर असते आणि घोड्याला लगाम त्याच्या तोंडात टाकली जाते आणि मागं दोन दोऱ्या टाकल्या जातात त्याच्यावर घोडा चालते चालते आणि घोड्याला कंट्रोल करण्यासाठी पूर्ण लगामाचा उपयोग करतात घोड्या पळवण्यासाठी पण लगामाचा उपयोग होतो त्याला पलटवण्या तशी त्याला दिशा दिसवण्यासाठी पण लगामाचा उपयोग केला जातो लगाम असली तरीच घोडा कंट्रोलमध्ये होतो नाहीतर घोडा अनकंट्रोल होतो घोड्याला हे पूर्ण लगाम घोड्याला चालविण्याचा खेळ पूर्ण लगामावर असते आणि आणि त्याला लगाम आणि त्याच्या पायाच्या टाचेवर त्याला चालविला जातो